मला मराठी भाषेच्या अलावा एक इंग्लिश भाषा आणि एक हिंदी भाषा येते इंग्लिश भाषा मी माझ्या फ्रेंडसमध्ये स् फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कॉलेजमध्ये आणि किंवा इतर लोकांसोबत बोलते आणि हिंदी लँग्वेश तर मी रेगुलर यूस करते पण मी एका महाराष्ट्रामध्ये रहाते माझं महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज बोलली जाते तर मराठी भाषा ही सगळ्यात जास्त यूस करणारी भाषा महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून जं महाराष्ट्रामध्ये जास्त लोकांना इंग्लिश भाषा आणि हिंदी भाषा येतेच असं नाही आहे काही लोकांना सम ती इंग्लिश भाषा समजत नाही म्हणून मराठी भाषा ही अशी एक भाषा आहे की ती बोलल्याने कोणत्याही लोकाला महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच मराठी भाषा कळते मराठी भाषेत आपण जर त्यांच्यासोबत बोललो तर ते लोक आपल्याला खूप चांगल्या तरीक्याने समजू शकतात जितकी आपण इंग्लिश तं सोबत त्यांच्यासोबत समजू नाही शकत म्हणून मराठी भाषा ही माझ्यामते खूप चांगली आहे आपण ही भाषा जपलेली पाहिजे कारण सर्व लोक हिंदी आणि आजच्या जमान्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश भाषा यूस करते तर आताच यूज नाही करायला पाहिजे मराठी भाषा जपा आणि ती बोला त्यावर आपल्याला कधीही ते भाषा गेली नाही पाहिजे